मराठी भाषा एकतर भारतातल्या प्राचीन भाषांपैकी एक आहे आणि मराठी भाषेमध्ये जेवढा गोडवा आहे तेवढीच ती तिखटदेखील आहे तर मराठी भाषा ही वेगवेगळे साहित्य कविता मराठी भाषेमध्ये असे बरेचसे आहेत न वेगवेगळे कादंबरीकार आहेत ज्यांनी की अगदी म्हणजे रोमॅन्टिक कादंबरीपासून ऐतिहासिक कादंबरीपासून अगदी समाजावर भाष्य करणारे देेखील साहित्य उपलब्ध आहे आणि कविता देखील भरपूर आहेत आणि मराठी भाषा जी आहे ती अगदी ऐकायला प्रेमळ बोलायला ही गोड आहे मराठी भाषांमध्ये वेगवेगळे वृत्तपत्रेही म्हणजे येतात आणि मराठी भाषेसाठी सध्या जे आहे अबिज अभिजात भाषा करण्यासाठी त्याचे देखील आंदोलन चालू आहे आणि मला खात्री आहे की नक्कीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा लवकरच मिळून जाईल